जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा त्या ठिकाणी मी म्हणजे भरपूर प्रकारचे खेळ खेळलेले आहेत जसे की तुम्ही आम्ही जसे की एक प्राथमिक शिक्षण घेत होतो त्या ठिकाणी आम्हाला शाळेमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले खेळवले जात असायचे जसे की आम्ही एक स सुरपारंब्या नावाचं एक गावातलं खेळ आहे तर त्या सुरपारंब्या नावाच्या ज्या म्हणजे काय करायचो आम्ही एक एका विद्यार्थ्यावरती म्हणजे त्या राज्य यायचं आणि त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं खालच्या साईडला थांबायचं आणि आम्ही बाकीचे सगळे विद्यार्थ्यांनी एक ती गोलातमध्ये ठेवलेली काटकी असेल तर त्या काटकीला शिवण्याचा मी प्रयत्न करायचो तर सो तर ते सुरपारंब्या नावाच्या खेळ करायचो तसेच आम्ही सुरपाट्या नावाचा खेळ खेळायचो त्यामध्ये लांबर चकलेशी असतात आणि भरपूर म्हणजे गावातले म्हणजे हे असतात तसेच गणपतीच्या ठिकाणी वेग गणपती वगैरे देवीचे जे सण आहे त्या ठिकाणी रात्री आम्ही भरपूर वाजेपर्यंत ते खेळ खेळायचो तसेच आम्ही गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही क्रिकेट नावाचा एक खेळ खेळायचो तसेच गावामध्ये आम्ही अजून काही वेगळ्या प्रकारचे म्हणजे जसे की पोहणे असेल तर पोहण्यासारख्या असे अनेक विविध खेळ खेळायचो जसे पोहण्यासपेक्षा जसे की पोहण्यामध्ये ते एखादा चेंडू आणणे ते चेंडूसह विविध म्हणजे प्रकारचे खेळ खेळले जात असेल तसेच ते खेळ खेळले खेळ खेळणे तसेच त्या प्रकारचे ते वेगवेगळे खेळ आहेत ते गावाकडचे भरपूर खेळ खेळायचे जसे की आम्ही एखाद्या बुद्धिबळ नावाचा खेळ असेल तर बुद्धिबळ हा खेळ आम्ही प्राथमिक श शाळेत असतानाच आम्ही बुद्धिबळ नावाचा खेळ खेळायचो तर त्यामध्ये एक आम्ही दोघे जणं समोरासमोर बसून आम्ही बुद्धिबळ नावाचा खेळ करायचो तसेच आम्ही पत्ते आपले जे पत्ते असतात ते पत्ते अस ते तेसुद्धा खेळ खेळायचं होतं पत्त्यांचा खेळसुद्धा आम्ही उन्हाळ्याच्या दिवशी सुट्टीच्या दिवशीमध्ये आम्ही दिवसामध्ये खेळायचो तसेच त्याच प्रकारे आपण बघायला गेलो तर आम्ही लंगडी नावाचं एक गावाकडे खेळ आहे ज्या ठिकाणी काही केल्या जायचं एक पूर्ण गोल बसवलेलं जायचं आणि लंगडी घालणारा विद्यार्थी एका घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एका राऊंडने त्याला खेळ जाईल आणि जो विरुद्ध विद्यार्थी आहे त्याला त्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्याला हे केलं जात अशा दोन प्रकारे म्हणजे विद्यार्थी घेत घेत खेळायला घेतला जात असेल अशा दोन प्रकारे त्या विद्यार्थ्यांमध्ये संभाषण चाललं जायचं आणि ते दोन प्रकारचे असे वेगवेगळे खेळ खेळले जात असेल तसेच त्या ठिकाणी आम्ही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचो असेच असेच वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळत असतानाच आम्ही त्याचमध्ये जे वेगवेगळे म्हणजे ही करायचो तर त्या त्या खेळामध्ये वेगवेगळे ही असायचे तर त्या खेळ आम्ही त्या अशा प्रकारचे खेळ आम्ही खेळत राहायचो तर त्याच खेळामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे अजून त्या त्याच्यामध्ये काही वेगवेगळे खेळ खेळता येतात काही आम्ही पाहायचो तसेच त्याच खेळामध्ये जसे की काही वेगवेगळे असतात जसे की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आम्ही आट दगडे जसे द दगडे असायचे जसे काय काय काही चिंचोक्याचे खेळ असायचे चिंचोकी जिंकणे हे चिंचोक्याचे काही खेळ असायचे चिंचोकी उन्हाळी सुट्टीमध्ये खेळ खेळायचं तसेच आम्ही ज्या आपले आंबे असतात त्या आंब्यामध्ये त्या आंब्याच्या ज्या कोय असतात ती कोय त्या कोयी जिंकणे आंब्याच्या कोयी कोणाकडे किती जास्त कोयी आहेत त्या बघायचं त्या कोयी म्हणजे कोयी कोयी खेळणे कोयी कोणाकडे किती जास्त आहेत कोयी खेळणे अशा प्रकारचा तो एक खेळ खेळला जायचा अशाच आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ खेळायचो गावामध्ये बारके असताना का नाही याच्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळायचो